मला पी एम के वी वाय या अभ्यासक्रमामध्ये नावनोंदणी करायची आहे या अभ्यासक्रमात मला सहभागी व्हायचं आहे परंतु या नावनोंदणीसाठी मी ज्या शहरात राहते या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा पर्यायच उपलब्ध नाही आहे त्यामुळे मी या अभ्यासक्रमाशी संलग्न होऊ शकत नाही आहे किंवा मी त्यात भाग घेऊ शकत नाही त्यासाठी या पी एम के वी वाय या अभ्यासक्रमामध्ये नावनोंदणी करण्यासाठी कोणत्या पद्धतीची कुठली पद्धत आहे किंवा कुठल्या पद्धतीने मी नावनोंदणी करू शकते याबद्दल कृपया मला माहिती मिळवा मिळवून द्यावी त्याचबद्दल आमच्या शहरामध्ये या नावनोंदणीसाठी कोणते ठिकाण उपलब्ध आहे का या संदर्भात आपण कृपया मला माहिती देऊ शकता का त्यानुसार मी माझा अभ्यासक्रम सुरू करू शकेन आणि मला माझ्या आवडीच्या इतिहास या अभ्यासक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला कुठल्या ठिकाणी जाऊन माझी नावनोंदणी करावी लागेल या संदर्भात कृपया आपण मला मार्गदर्शन करावे